मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे आणि आता मराठी भाषेला अभिजात भाषेचासुद्धा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे तर मला त्या गोष्टीचा खूपच अभिमान आहे कारण एक स साधं उदाहरण घ्यायचं झालं तर मराठी भाषेमध्ये आपण म्हणजे वडिलांच्या भावाला काका म्हणतो आईच्या भावाला मामा म्हणतो तर अशा प्रत्येक गोष्टींना वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे मला नुसतं मी मामा म्हटलं तर लक्षात येईल की आपण आईच्या भावाबद्दल बोलते काका म्हटलं की लक्षात येईल की वडिलांच्या भावाबद्दल बोलते आहे आत्त्या म्हटले की वडिलांची बहीण मावशी म्हटलं की आईची बहीण असे वेगवेगळे पण इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी फक्त दोनच शब्द आहेत अंकल आणि आंटी मग ते कोणते अंकल मॅटर्नल पॅटर्नल म्हणजे आईकडचे आहेत की वडिलांकडचे आहेत हे परत स्पेसिफाय करावं लागतं पण मराठी भाषेमध्ये नाही आहे मराठी भाषेमध्ये प्रत्येक गोष्टीला शब्द आहे आणि काही शब्द तर असे आहेत की त्याच्यामुळेच मराठी भाषेमध्ये कोट्या करता येतात की जसं की आपण पाणी हा शब्द पाणी जर दुसरी वेल्यांटी दिली तर पाणीचा अर्थ पिण्याचं णी जल असं होऊ शकतो आणि पहिली वेल्यांटी दिली तरणी म्हणजे तुमचा हात पणहोऊ शकतो कर हा शब्द तसाच आहे कर म्हणजे हात पण किंवा कर म्हणजे एखादी कृती करायला सांगणं असाही त्याचा अर्थ होतो तर असे बहुअर्थिक शब्द आणि की ज्याच्यामुळे की तुम्ही कसं म्हणजे साधी गोष्ट आहे फार हुशार आहे तो असं वाक्य पण त्या वाक्याचं जर बोलण्याचा लहेजा जर वेगवेगळा असेल तर त्याचा अर्थ वेगवेगळा नसतो वेगवेगळा निघतो जसं की फार हुशार आहे तर तर खरंच तो हुशार आहे किंवा तो दीडशहाणा आहे असाही त्याचा अर्थ होतो त्यामुळे मराठी भाषा ही मला फार आवडणारी भाषा आहे